बोला बोला बोला बोला बोला आपल्याला एक सिनेमाचं स्क्रिप्ट बनवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला येऊन भेटायचं होतं तर मग कसं करत आहे एक मराठी सिनेमा बनवायचा आहे आपल्याला मराठी सिनेमा बनवायचा आहे

तर मराठी सिनेमा बनवायचा आहे आणि खेडी वगैरे बनवायचा आहे एक शेतीवर आधारित बनवायचा आहे सिनेमा तर त्यासाठी आपल्याला रोल कोणकोणते लागणार आहे कसं कसं करायचं काय काय ते मला सांगा तुम्ही त्याच्याप्रकारे मी तयारी करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बनवायचं आहे कोणते रोल राहतील आणि त्याच्यासोबत जो खर्च आहे खर्च कसा काय करावा लागणार आहे म्हणजे आपल्याला बाहेरगावी जर जायचं असेल तर बाहेरगावी मग हे खेड्यावरचं आपण रोड लिहिणार आहोत का एखाद्या जनतेकडून घ्यायचं आहे आपल्याला टोटल पूर्ण शेतकीवरून आधारित शेतकऱ्यावर आधारित आपल्याला हा सिनेमा बनायचा आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही मला सांगा आता त्याचं कसं कसं करायचं हे आपण

हां हां हां बन

तर आपल्याला एक शेतकरी आपण जर याच्यावर बनव की आपण जे शेतकरी आता ते पीक नुकसानीमुळे आत्महत्या करणार आहेत ना त्याच्यावर एक आपल्याला सिनेमा बनवायचा आहे आत्महत्या आत्महत्या मग त्या करू नये त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन पण एक सिनेमा बनवायचा आहे त्याच्याबद्दल आपल्याला करायचं आहे कसं काय करायला पाहिजे ते सांगा हां अच्छा अच्छा बरं बरं चालेल चालेल चालेल

अच्छा अच्छा

आपला एक अॅ अॅक्टर आहे प्रफुल इंगळे म्हणून तो चांगला अॅक्टिंग करते झीरोसारखे आहे दिसांना दिसण्यासाठी आणि शेतकरी पण आहे प्रफुल इंगळे तर त्यांना आपण एक हीरो घेऊन टाकू आणि मग तुम्हाला कुठे भेटायचं ते सांगा उद्या संध्याकाळी भेटू का सकाळी भेटू मॉर्निंगमधून अकरा वाजता का दहा वाजता भेटायचं आहे ठीक ठीक चालेल चालेल आपण चालेल चालेल उद्या भेटू उद्या उद्या ठीक आहे